आवडते लेखक म्हटलंत तर मी पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं नाव आवर्जून घेईन तसे महाराष्ट्रात खूप लेखक होऊन गेले त्यांनी चांगलं चांगलं लेखन लिहिलं पण पु ल देशपांडे पुलं भाई भाई या नावाने ते ओळखले जातात तर भाईंचं लेखन हे स सगळ्यांना आवडेल असं लेखन आहे ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे ते विनोदी लेखन खूप छान करतात पण त्यांचे जे विनोद असतात ना ते असे हलके फुलके असे असतात कुणालाही टोचणारे बोचणारे टोमणे मारणारे असे विनोद नसतात उलट त्यांनी जे आजपर्यंत जे काही निरीक्षण केलेलं आहे आयुष्यात त्या प्रत्येक निरीक्षणातून त्यांना जे जे काही अनुभवायला आले जे अनुभव आले ते अनुभव त्यांच्या लेखनातून आपल्याला दिसतात चांगले अनुभव वाईट अनुभव दोन्ही प्रकारचे असले तरी ते त्याला विनोदाची झालर असते आणि त्या विनोदी पद्धतीने मांडल्यामुळे लोकांच्या लक्षात पण खूप चांगल्या पद्धतीने राहतात त्यांचं एक व्यक्ती आणि वल्ली नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक लोकांची व्यक्तिचित्रणं साकारलेली आहेत म्हणजे तो मनुष्य कसा वागतो कसा बोलतो त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं त्याची बोलण्याची ढब कशी आहे तो कोणत्या भागातला आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे बारकावे इतके सुंदर त्यांनी त्या व्यक्तिचित्रणात घेतलेले आहेत की ते पुस्तक पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं ते वाचलं की आपलं मनसुद्धा त्या काळात जातं त्या गावात जातं आपल्याला शांत वाटतं रिलॅक्स वाटतं काही काही त्यांचे विनोद आहेत ते तर इतके खळखळून हसवणारे विनोद आहेत की लोक हसतात हसतात आणि इतके हसतात की त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं इतकं त्यांना ते भावतात विनोद कारण ते विनोदच त्या दर्जाचे आहेत दर्जेदार विनोद म्हणजे काय पु ल देशपांडेंचं लेखन अतिशय अतिशय सुंदर आदर्श वाटावं असं त्यांचं लेखन आहे ते पुण्यातच आहेत आहेत म्हणण्यापेक्षा म्हणजे पुण्यातच त्यांचं वास्तव्य होतं त्यामुळे अनेक पुणेकरांनी त्यांना खूप जवळून अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे एका क्षणाक्षणालासुद्धा ते कसे पटकन एखादे वाक्य बोलून जात आणि त्यातून विनोद निर्माण करून सगळं वातावरण एकदम हलकं फुलकं करून टाकत असत त्यांच्या लेखनातही ते जाणवतं आणि म्हणून मला पु ल देशपांडे भाई हे लेखक म्हणून त्यांचं वाचन आवडतं मला करायला पुन्हा पुन्हा मला वाचावं असं वाटतं कवीबद्दल बोलायचं झालं तर अर्थातच आमचे गदिमा ग दि माडगुळकर गजानन दिगंबर माडगुळकर ज्यांनी गीतरामायणामध्ये बावन्न गाणी लिहिली त्यांना म्हणूनच तर त्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हणतात नुसतंच गीतरामायण लिहिलं असं नाही तर त्यांनी अनेक भावगीतं लिहिली भक्तिगीतं लिहिली लावण्या लिहिल्या ते एक स्वच्छंदी पण सिद्धहस्त लेखक होते त्यांना जर असं सांगितलं की मला अमूक वेळामध्ये लिहून द्या तर ते देऊ शकत होते अगदी बघता बघता ते अशी क गाणी लिहित असत की लोकसुद्धा आश्चर्य करायचे की अरे आत्ता सांगितलं आणि लगेच गाणं तयारसुद्धा केलं एक त्यांची आठवण अशी आहे की ळ हे अक्षर येणारं गाणं कोणीतरी त्यांच्याकडे तयार करून मागितलं की मराठी गाण्यामध्ये ळं असेल असं गाणं मला करून द्या तर त्यांनी घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा हे गाणं हे संपूर्ण गाणं ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या गाण्यामध्ये किती वेळा ळ हे अक्षर आलेलं आहे त्या ळ ह्या अक्षरासाठी म्हणून त्यांनी ही विशेष रचना केलेली आहे हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे म्हणून तर त्यांना सिद्धहस्त कवी असं म्हणत असत त्यांचं घर पुण्यामध्ये आहे छान बंगला आहे त्यांचा आणि तिथे त्यांच्या सगळ्या वस्तू उत्तम जतन करून ठेवलेल्या आहेत ग दि माडगुळकर हे आपल्या महाराष्ट्राला भा आपल्या पुण्याला लाभलेलं एक अनमोल रत्न आहे त्याचप्रमाणे पु ल देशपांडे भाई हे सुद्धा लेखक म्हणून आपल्या भा महाराष्ट्राला लाभलेला एक हिरा आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही वावगं ठरणार नाही